भारतातील सर्वात लोकप्रिय खेळामध्ये क्रिकेट फुटबॉल मग बॅडमिंटन कबड्डी आणि हॉकी पण यांचा समावेश होतो क्रिकेट हा देशातील सर्वात प्रिय खेळ आहे आणि प्रत्येक वयोगटातील लोकं यामध्ये भाग घेतात बॅटमिंटन आणि कबड्डीनी अलीकडच्या वर्षात मोठी लोकप्रियता मिळवली आहे मग प्रसिद्ध खेळाडूंमध्ये क्रिकेटपटु सचिन तेंडुलकर विराट कोहली आणि महेंद्र सिंग धोनी पण आहे बॅटमिंटनमध्ये पी वी सिंधू मग सायना नेहवाल आणि पाहिलं तर कबड्डीमध्ये अजय ठाकूर आणि प्रदीप नरवाल आहेत हॉकीत मेझर ध्यानचंद हे ऐतिहासिक नाव आहे